इकडे तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे विणकाम शिवणकाम केले जातात जसं बांबूचं एक बांबूच्या बारीक बारीक धाग्यासारखं त्याला कात्रण करून त्याच्या बांबूपासून बांबूचे काही डेकोरेटीव्ह विणकाम केलेले जातात जसं टोपल्या काही फ्लॉवरपॉट ठेवण्याच्या काही वस्तू तसे काही भरपूर बांबूचे विणकाम झुले तर हे बांबूचे विणकाम इकडे ह्या भागात केल्या जातात शिवणकाम पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवणे ट्रॅडिशनल कपडे शिवणे डान्सचे कपडे वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळे शिणनकाम केल्या जातात काही आगळेवेगळे प्रकारचे करतात जे कुठे नवीन टेक्नोलॉजी आली आहे त्याच्या आत्मसात करून त्या पॅटर्नचे आपण कपडे शिवल्या जातात तर अशा प्रकारचे इथे करतात आणि काही नवीन टेक्नोलॉजी आ आत्मसात करून पण ते विणकाम पण केल्या जातात जसे पहिले हाताने छिलटे काढायचे बांबूचे मग ते विणकाम करायचे आता त्याच्या मशिनी आल्या त्याच्यामुळे त्याचे छिलटे निघून त्या बांबूचे विणकाम करतात तर ह्या काही गोष्टी भरपूर फास्ट झालेल्या आहे अशा हे विणकाम आणि काही इकडे रेमंडची सूतगिरणी आहे तर त्यामध्ये एक कपडा तयार होतोत रेमंडचा तर हा एक इथले खूप वर्षांपासनं हा पारंपरिक म्हटलं तरी चालेल तर हा कापड तयार करण्याचा चालू आहे तर हा व्यवसाय आहे तर चालू आहे तर इथे भरपूर प्रकारचे मोठ्या प्रमाणात रेमंडचा कपडा तयार होतो